नमस्कार सुट्टी म्हटली की कुठेतरी फिरायला जायला हवं आणि हे फिरायला जायला हवं मग त्याच्यासाठी ते स्थानसुद्धा तेवढंच प्रबळ असलं पाहिजे तेवढं महत्त्वाचं असलं पाहिजे तेवढंच प्रसिद्ध असलं पाहिजे आणि ते आमच्या गावाकडे म्हणजेच केळवा पालघर या ठिकाणी केळवा बीच हे एक स्थान असं आहे की ते अतिशय सुंदर आहे स्वच्छ आहे आणि त्या ठिकाणी फिरायला खेळायला बागडायला आणि सुरूची बाग त्या ठिकाणी अशी आहे की त्या ठिकाणी तुम्ही दिवसभर जरी रमलात तरी तुम्हाला थकवा येत नाही तर अशा या केळव्याच्या समुद्रकिनारी केळवा बीचला आम्ही नेहमीच आमच्या कुटुंबाला घेऊन सुट्टीच्या दिवशी जातो आणि त्या ठिकाणी जाण्याचं कारणही की त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत अगदी मुलांना खेळण्यापासून मोठ्यांना खेळण्यापासून तसेच खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मुबलक आहे त्या ठिकाणी असलेलं शितलाईचं मंदिर हे तर पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर आता भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक प्र पर्यटक त्या ठिकाणी फिरायला येतात आणि म्हणून आम्हाला सुद्धा ते पर्यटन स्थळ खूप आवडतं त्या ठिकाणी घोडागाडी आहे उंटाची सवारी आहे एरोप्लेन सवारी आहे कार सवारी आहे बैलगाडी सवारी आहे घोडागाडी सवारी आहे अशा अनेक प्रकारच्या सवाऱ्या की तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणाऱ्या ह्या सवाऱ्या आहेत आणि समुद्राच्या किनारा त्याच्यावर तुम्ही कोणतेही खेळ खेळू शकता अगदी लगोरीपासून ते क्रिकेटपर्यंत तर असं हे पर्यटनस्थळ मला नेहमीच आवडतं